मासेमारीच्या फेरीसाठी जाण्याकरिता मी दआ एक दोन दिवस आधीच तयारी करते जसे की मी जे आपले मासेमारी करण्याआधी व्यवस्थित कपडे वगैरे जे असतात किंवा साडी वगैरे पंजाबी ड्रेस आपण घालून जाऊ नाही शकत त्यामुळे जीन्स वगैरे किंवा शॉर्ट वगैरे मी घालून जाते आणि जो काटा असतो मासे पकडण्याकरता किंवा जी नेट असते ते व्यवस्थित काटा काम करत आहे की नाही नेट वगैरे स्वच्छ आहे की नाही कुठे फाटलेली आहे का याची मी तपासणी करते आणि जिथे मासे पकडायला ज्या पाण्यामध्ये जात आहे त्या नदीला पूर वगैरे तर आलेला नाही आहे काही प्रॉब्लेम तर नाही आहे हे आधी मी चेक करते सहसा पावसाळ्यामध्ये मी मासेमारीला जातच नाही